भारतातील प्रमुख पर्यावरणाच्या समस्या म्हणजे हवामान बदल हव हवा प्रदूषण पाण्याची कमतरता पाणी प्रदूषण वनतोड यामध्ये हवामान बदलामध्ये तापमानवाढ अनियमित पावसाळा दुष्काळ पूर या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि हवा प्रदूषणामध्ये म्हटलं तर दिल्ली मुंबई कोलकत्ता यासारख्या शहरामध्ये जवळपास पी यम दोन पॉइंट पाच किंवा दहा प्रदूषणाचे प्रमाण त्या धोक्याच्या पातळीवर आलेले आहेत पाण्याच्या कमतरतेमध्ये जमिनीतील पाण्याचे स्तर हे झपाट्याने आता कमी होत आहेत अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्रतेचा तुटळा तुटवडा पण आहे प्रदूषण म्हटलं तर गंगा गोदावरी यमुना यासारख्या नद्यामध्ये कारखाान्याचा कारखाान्याचं सांडपाणी आणि धार्मिक कचरामुळे यामुळे दूषित होत आहेत वनतोड वनतोडमध्ये झपाट्याने वाढणारी शहरे शेतीचा विस्तार आणि खाणकामामुळे जंगल क्षेत्र आता हळूहळू कमी होत आहे मातीचा अपव्यय यामध्ये रासायनिक खतांचा अति वापर अयोग्य शेती पद्धती यामुळे जमिनीची सुपीकता ही हळूहळू कमी होत आहे याच्यासोबत शहरीकरण आणि त्याच्यातले बदल यामध्ये नद्या तळी बुजवून इमारती रस्ते यामुळे नैसर्गिक परिस परिसंस्था ह्या सर्व काही नष्ट होत आहेत